तर रनिंग मला खूप आवडतं मी भरपूर इव्हेंट्समध्ये पार्ट पण घेतला आहे आणि माझे काय मित्र पण आहे जे माझ्यासोबतच रनिंग करतात तर आमचं एक तसं मी क्लब वगैरे असं काही जॉईन नाही केला आहे पण आम्ही आम आम्ही आमचे मित्र एक ग्रुप बनून ग्रुपसारखंच आहे आमचं जे आम्ही प्र रनिंगची प्रॅक्टिस करतो आमची ओवरऑल फिटनेसवर भर देतो आणि आम्ही खूप साऱ्या इव्हेंट्समध्ये पण पार्टिसिपेट केलं आहे जसं वेगळ्या वेगळ्या डिस्टन्सच्या रिलेजमध्ये आम्ही पार्टिसिपेट केला आहे टू हंड्रे मीटर फोर हंड्रेड मीटर सिक्स हंड्रेड मीटर एट हंड्रेड मीटर अशा रिलेजमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं आणि आम्हाला त्याच्यात यशही मिळालं आहे आणि हा ग्रुप आमचा जवळपास पाच वर्षापासून सुरू आहे आणि आमचा अनुभव त्याच्यात खूप चांगले आहे आमचे आणि आम्ही फक्त स्पोर्ट्सवरच नाही फोकस करत तर आम्ही एकमेकांच्या एंटरटेनमेंटवरही फोकस करतो तर ते आम्हाला खूप लाभकारक होतं